बचत गट हा खूप चा स्त्रियांसाठी खूप चांगला आहे कारण याच्यामध्ये दहा दहाजणींचे गट केलेले दहा दहाजणींचे गट केलेले असतात त्या दहाजणी ज्या असतात त्या दहाजणी कर्ज एक एकठ्ठे कर्ज काढतात आणि ते प्रत्येकजण आपलं आपलं वाटून घेतात वाटून घेतल्यानंतर त्याचं क कर्जामध्ये काही मोठी आपली जी अमाऊंट जी असते त्या अमाऊंटमध्ये आपलं चांगलं व्यवस्थित मोठं काम होतं आणि त्याचे व्या कर्ज जर घेतलं तर त्याचे व्याजदरसुद्धा कमी असतात व्याजदर कमी असल्यामुळे बायकांना त्याचा खूप फायदा होतो